सध्याच्या पाकिस्तान नेपाळ आनि भारत या देशामध्ये सगळीकडे हे शिलालेख विखूरलेले आहेत आणि बौद्ध धर्माचा हा पहिला स्पष्ट आणि निश्चित पुरावा आहे भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या सर्वच समरधवन व बलाढ्य अशा सम्राट अशोकांच्या पुस पुरस्कारामुळे आणि प्रयत्नामुळे बौद्ध धर्माचा पहिल्यांदाच प्रचंड प्रसार कसा झाला त्यांची इठूरभूत वर्णन या आज्ञापत्रामध्ये केलेले आहे मोठमोठे गोलाकार खडक आणि गुहामधील लेण्यामधील भिंतीवर कोरलेल्या शिलालेखांच्या सग्रह आणि मौर्य समाज साम्राज्याच्या सम्राट अशोक यांनी या आपल्या राजकारभाराच्या काळात हे शिलालेख तयार करून घेतले आहे आणि यांचा फायदा बौद्ध धर्मांच्या पहिल्यांदा खूप मोठा आणि अद्भुत झाला